माज्या आयुष्यातील सर्वात मोटी घटना जी मी पूर्न आयुष्य जरी गेले तरी विसरू शकनार नाई माजा एकदम जिवलग मित्र बंटी भाऊ त्याचा ॲक्शिडण जाला ओता मंजे आम्मी सर्व मुलं बाहेर फिरन्यासाटी गेलो होतो आनि तिकडून वापस एत असताना अचानकपने त्याचा एका गाडीशी टक्कर लागली आनि त्याच्या डोक्यावरून कंटेनर गेली आनि त्याचा तिथेच ॲक्सिडंट होऊन त्याचा मृत्यू पावला ही घटना मी आयुष्यामदे कधीही न विसरू शकेल कारन तो माजा एकदम खास जवडचा